नमस्कार मी पवनराजे बोलतो आहे आपली जी जागा भाड्याने द्यायची आहे ज्या संदर्भात आपली चर्चा झाली तर त्यासाठी मला वीज जोडणी करणं आवश्यक आहे तिथे तर त्या वीज जोडणीसाठी मला आपल्या जागेची काही कागदपत्रं आवश्यक आहेत तर ते मला तुमच्याकडून पाहिजे आहेत तर ते तुम्ही देऊ शकता का हो चालेल तर त्यामध्ये आपल्याला आपण मला आपल्या घराचे समजा कागदपत्रे सातबारा वगैरे या गोष्टी लागतील त्याचबरोबर त्यांच्या झेरॉक्स प्रती मिळाल्या तर बरं होईल हो ठीक आहे ठीक आहे सर मग आपण केव्हा भेटू शकतो ठीक आहे उद्या संध्याकाळी आपण बार्स बार्शीनाका या ठिकाणी भेटूयात सोबत कागदपत्रं घेऊन आला तर बरं होईल ओके सर चालेल सर धन्यवाद